हे ॲमेझॉनचं ऑनलाईन कस्टमर केअर सर्विस नंबर आहे का अच्छा ॲक्च्युली मला माझं एक पॅकेज मी ऑर्डर केलं होतं काही दिवसांपूर्वी आणि तर बरेच दिवस झाले त्याची डेलिव्हरी डेट ॲक्चुअली एक जुलै होती आणि हो एक जुलै होती म्हणजे एक्सपेक्टेड डेट जे मी ऑर्डर करताना पाहिलं होतं ते पण आता ऑलरेडी आठ जुलै झाले आणि माझा पॅकेज अजूवरून आलं नाही आहे मग मला ॲक्चुअली चौकशी करायची होती की कधी येणार आहे माझा पॅकेज

ओके डेल काय ते ऑर्डर नंबर ऑर्डर नंबर एकच मिनिट हां मी बघते हां आता ऑर्डर नंबर जरा हे करा नोटडाऊन करा एक शून्य चौदा

एकवीस आणि पन्नास हो हो मी पंधरा जूनला ऑर्डर केलं होतं आणि एक जुलै म्हणून डेट दाखवत होती मला डेलवरीची पण अजूवरून काय आलं नाही आयटम्स ॲक्चुली दोन कुर्ती होती आणि एक असं श्रग टाईप होता हो हो हो

ओके

नाही पण आता बरेच दिवस झाले ना मग कशाला एवढं डिले होतो आहे पाकीज येण्यासाठी अच्छा ओ असं आहे का ओके ओके पण मी जे ऑर्डर केलं तेच येणार ना ओके ओके

उद्यापर्यंत येणार ओके ओके बरं आहे ओके नाही मी नेक्स्ट वीक आऊट ऑफ स्टेशन आहे मग लवकरात लवकर पॅकेज आलं तर बरं आहे हो हो हो हो सी ओ डी आहे सी ओ डी आहे ओके ठीक आहे थँक्यू